हॅलो मला एक कार्यक्रमासाठी फुलं पाहिजे होती गुलाबाची फुलं पाहिजे परत झेंडूची फुलं पाहिजे आणि गजरेपण आपल्याकडे मिळतील का अच्छा काय तुम्हाला म्हणजे मला हार वगैरे असे पाहिजे असल्यास गजऱ्यांचं काय रेट पडेल काय साधारणपणे काय आहे मला तर सर्वच प हा हवं आहे कार्यक्रमासाठी कारण एक लग्नसमारंभ आहे घरी घरी घरीपण मला ते हारवगैरे लागतील आणि अच्छा मला एक पंधरा ते वीस गजरे पाहिजे आणि एक हार स्वरुपामध्ये एक पंधरा ते वीस म्हणजे जे पाच पाच फुटाच्या दहा दहा फुटाच्या लाईन आहे तेच मला पाहिजे आणि गुलाब साधारण पहा पणे एक चार ते पाच किलो गुलाब पाहिजे पण हे मला किती दिवसात आणि म्हणजे तुमच्याकडे म्हणजे नेहमीच अवेलेबल असतील का काय ऑर्डर अच्छा एक दहा दिवसानंतर कार्यक्रम आहे मग आज जर ऑर्डर दिली तर तुम्ही बुक करून घ्याल आणि त्यावेळेस मला भेटेल का ते सर्व बरं आणि बुके वगैरे अच्छा कारण मला काही मोठी व्यक्ती येणार आहे तर त्यांना काही ज्यांना मला बुके वगैरे द्यावे लागेल

बरं बरं ठीक आहे मी तुम्हाला यादी देतो आणि काही ॲडवान्स स्वरूपात तिथे दुकान येऊन देऊन जातो मी पण ठीक थँक्यू